हॅलो नमस्कार बोला हो बोलतो आहे डॉक्टर विक्रांत पाटीलच बोलतो आहे बोला बोला

बघा एक ऐका तुम्ही आता माझं आता सध्या मी तर मुंबईमध्ये आहे सध्या मी एक अर्जंट ऑपरेशनसाठी आलो होतो डे दा दाताच्याच ऑपरेशनचा विषय होता हिरड्यांचंच ऑपरेशनचा विषय होता तर त्यासाठी मी अर्जंट मुंबई बोरीवलीमध्ये आहे तर मला येई येण्यासाठी नाही आज येणं नाही आहे साहेब आज कसं आहे आता माझं एक अर्जंट ऑपरेशन पुन्हा दुसरं एक लागलेलं आहे मला आजचा जो वार आहे तो माझा बाहेरच्या विजिटचा वार आहे कारण त्याच्यामध्ये मला वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटल्सला जावं लागतं त्याच्यामधले दाढांचे जे पेशंट आहेत ते मला तपासावे लागतात आणि त्यांच्यामध्ये उपचार करावे लागतात तर त्याच्यामुळे आज तर मला शक्य नाही आहे तर मग तुम्हाला नंतर कधी जमेल ते तुम्ही मला सांगा बरं उद्याचा विषय असा आहे उद्या मला जमेल पण मी उद्या दुपारहून आपल्या इथे येणार आहे आपल्या इथे म्हणजे अलिबागेत येणार आहे दुपार होईल मला दुपारी तीन वाजतील मग

बरं कसं आहे आता तुमचं वय किती आहे साहेब

आता साठ वय झालं म्हणजे दाढांचा जसा दातांचा जरा प्रॉब्लेमच आहे दातांची समस्या वाढतच जाते तर आता सध्या जर मी तुम्हाला एखादा गावठी उपाय सांगितला तर तुम्हाला चालेल का

बरं आता बघा एक सुमो नावाची गोळी असते कुठे पण मेडिकलमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकते सुमो नावाची गोळी नाही नाही नाही कोणालाही आपण सांगू शकता सुमो नावाची गोळी घेऊ शकता त्याच्यानंतर मिठाच्या तुम्ही गुळण्या घेऊ शकता किंवा बर्फाचा खडा पण तुम्ही टाकू शकता व आपल्या दाढीच्या इथे आणि बर्फाने शेकवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही दाढीचा उपाय सध्या तरी करू शकता तात्पुरता त्याच्यानंतर मी जेव्हा येईन तेव्हा आपण त्याच्यामध्ये उपचार करूच पण जर तुम्हाला आराम पडत असेल सुमोच्या गोळीने किंवा मिठाच्या गुळण्या घेऊन तर तुम्ही त्याचा नक्कीच प्रयत्न करा काय तुम्हाला वाटतं आहे

ओके ओके हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके हो ठीक आहे हो भेटू या भेटू या